हॅलो हां बोलिये नाम हां बोला

कशाबद्दल एक मिनिट एक मिनिट

एक एक डबल बोला मला कळलं नाही व्यवस्थित

तर आधी तू हे लक्षात घे की तुला तू तू कोणत्या सब्जेक्टमध्ये तुला असं वाटते की मी याच्यात कमी आहे तो सब्जेक्ट सांग त्याबद्दल मग मी तुला सांगते की पेपरमध्ये काय काही येईल

तर तर मग तू काय कर इंग्लिश जे आहे ना ते तू रोज रीडिंग कर आणि जर तुझे हँडरायटिंगमध्ये जर सुधार लागत असेल तर तुला एक एक पेज रोज रायटिंग वगैरे करावं लागेल त्यासाठी तू व्यवस्थित होशील हे इंग्लिशमध्ये झालं आणि मराठी पण तुझी थोडी थोडी लँग्वेजमध्ये तू कमी जेव्हा रीडिंग करते ना तेव्हा तू व्यवस्थित प्रोनाऊन्सेशन काढत नाही ते पण तू सुधार आणि रिपीट रिपीट रिविजन करशील तर तुझं मराठी पण छान होईल हो लावू शकते तू जर तुला वाटते की मला लावावं तर तू लावू शकते नाहीतर मग तू तुझ्या आईचं वगैरे मदत घेऊन तू आपलं करू शकते ओके अजून काही प्रश्न